पूर्वी जेव्हा टी व्ही वगैरे नवीन आले तेव्हा फक्त एक दूरदर्शन असायचं तेव्हा दिवसातनं दोनदा किंवा एकदाच बातम्या असायच्या संध्याकाळी त्याच्यानंतर हळूहळू जसे टी व्हीचा प्रसार झाला तेव्हा मग डी डी सह्याद्री अशी मराठीतनं एक चॅनल सुरू झालं जसं की इतर राज्यांमध्ये त्यांच्या त्यांच्या लोकल भाषेतनं ते स्थानिक भाषांमधनं चॅनल सुरू झालं त्याच्यानंतर आता जसे जसे चॅनल्स वाढले टीव्हीवरचे तेव्हा जसं की आपल्याला माहिती आहे ए बी पी माझा झी मराठी झी चोवीस तास अशी अनेक न्यूजसाठीची डेडिकेटेड काही चॅनल्स पण सुरू असतात जिकडे चोवीस तास आपल्याला बातम्या बघू शकतात आपण त्याच्यानंतर आता सोशल मीडिया बघितलं तर यूट्यूब आलं इंस्टाग्राम आलं तिथेसुद्धा काही काही आता चॅनल्स आहेत ज्या लाईव्ह तुमच्या स्थानिक भाषांमधनं बातम्या सांगत असतात माझ्या मते बऱ्याच लोकांना आपापल्या स्थानिक भाषेतून बातम्या ऐकणं पसंत आहे किंवा मग हिंदीतनं कारण की स्थानिक भाषेतनं आपण बातम्या ऐकल्या की ते जास्त पटकन आपल्याला कनेक्ट होतं आणि त्यामुळेच मला वाटतं सगळेजणं स्थानिक भाषेतनंच बातम्या ऐकणं जास्ती पसंत करत असावेत